हो मला उंचीची खूप भीती वाटते आणि होती पण म्हणजे एखादा एकदा आम्ही ट्रीपला गेलेलो आणि उंच असा डोंगर चढायचा होता पहिलं चढताना काही वाटलं नाही वर गेल्यावर जी हाईटची भीती वाटली ती भयानक होतं आणि त्यात असं झालं की माझं पाय सरकला आणि मला वाटलं की मी आता दरीतच कोसळते पण असं नाही झालं मी बॅलेन्स अॅडजेस्ट करत करत करत करत पुन्हा खाली आले व म्हटलं की नाही आता ही भीती मी काढणारच मनातून काही पण होऊदे मक मी खाली चळ म्हणजे खाली उतरली पूर्ण खाली उतरली आणि हळू हळू हळू आली मग तेव्हा मला कॉन्पिडन्स भेटला की अरे मी काय तरी असं नाही मला भीती वाटत मी उतरले ना एवढ्या उंचावरून एवढा उंच तो असा पर्वत आणि त्या त्यावरून डोंगर आणि त्या डोंगरातून मी खाली उतरले मग तेव्हापासून मला जी भीती हळूहळू गॅ जायला लागली ती आता गेली अशा या भयंकर याच्यात भीतीमधून मी बाहेर आले चा मला खूप आनंद होतो पण एकदा जर तुम्हाला जर मन कोणाला कोणत्या गोष्टीची भीती वाटली तर नक्कीच त्याल त्याच्यात जावं म्हणजे आपला आत्मविश्वास वाटतो की असं समजाव की नाही मी करणारच मी भीती घालवणारच मग ते शक्य होतं जसं की माझं मला उंचीची आता एवढी भी वाटते भीती पण एवढी आता पहिल्यासारखी अशी वाटत नाही पहिले तर खूप म्हणजे खूप वाटायची तर माझं तर एकच असं आहे की नाही एकदा ठरवायचं आणि त्या गोष्टीला चांगलं हे करायचं पण मला आता नाही वाटत भीती उंचीची कारण माझा ओपिनियन्स होता